आमच्या समुदायाचा जो धार्मिक नेता आहे तो म्हणजे सुरई ससाई भंते जी आता आम्ही बुद्धाला मानणारे तर आमचे जे नेता राहतात ते आमचे भंते राहतात तर त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या ज्या बुद्धाबद्दल आम्हांला गोष्टी शिकवल्या ज्या गोष्टी आम्हाला ते सर्व गोष्टी आम्हाला शिकवल्या त्याच्याबद्दल सांगला त्याच्यावर कसा अंमलबजावणी केली पाहिजे ते आम्हाला शिकवलं माणसानं माणुसकीमध्ये कसे राहिले पाहिजे कोणकोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे अष्टांग मार्ग काय आहेत त्रिशरण पंचशील काय आहे ते सर्व आम्हांला शिकवलं मग जेव्हा हे सर्व गोष्टी आम्हांला माहीत चालले तेव्हा हे एवढं जास्त असे इनस्पीरेशनल होता एवढं आमचं आयुष्य चेंज केला तर आता आम्हाला असे वाटते आहे की प्रत्येक माणूस सारखा आहे मग तो कोणत्याही जातीचा असो प्रत्येक प्राणी सारखा आहे मग तो कसाही असो सर्वांवर प्रेम करा सर्व एकसारखेच आहेत ह्या गोष्टी आम्ही शिकलो आणि धर्म नसतोच धर्म ही काही अशी महत्वाची बाब नाही आहे माणुसकी ही महत्वाची बाब आहे आणि सर्वांनी मिळून राहिलं पाहिजे सर्वांनी एकामेकाची मदत केली पाहिजे आणि सर्व खूप असे सुखात तेव्हाच राहतील जेव्हा ते सर्व गोष्टी हे त्यागून देतील जसे लालच पैसा वगैरे जे आपल्या मनामध्ये सर्व वाईट गोष्टी आहे जेव्हा आपण त्याचा त्याग करू त्या गोष्टी हे सर्व सोडल्याच्या नंतर जो व्यक्ती निर्माण होतो तो व्यक्ती जगातला सर्वात चांगला व्यक्ती म्हणून राहू शकतो आणि सर्वांच्या आठवणीत राहू शकतो ह्या गोष्टी आम्ही आपल्या नेत्याकडून शिकलो आहो